मराठी असे आमुची मायबोली मराठी ही माझी मातृभाषा आहे त्यामुळे मराठी बद्दल मला खूप आदर प्रेम आणि खूप लाडकी भाषा आहे ती माझी मराठी भाषा अत्यंत गोड आहे आणि त्या भाषेमध्ये अनंत शब्द आहे त्या शब्दाला प्रतिशब्द पण खूप आहेत ती भाषा अलंकारिक आहे त्या भाषेमध्ये खूप काव्य पण आहेत मोठमोठाली उपनिषदं बऱ्याच गोष्टी त्या भाषेमध्ये आहेत म्हणजे मराठी या शब्दा या भाषेसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा संपूर्ण गीते गीतेचं ज्ञानेश्वरी म्हणून मराठीमध्ये जे काय काव्यरचना केलेली आहे तीसुद्धा अतिशय म्हणजे एका पानासाठी तुम्हाला पंधरा ते वीस पानं बोलायला लागतील एवढा त्या भाषेमध्ये अर्थ निर्माण होतो आणि जसं तुम्ही अर्थ काढाल तसा अर्थ त्यातून निघतो इतर भाषा चांगल्या आहेत त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे पण त्या भाषांना मर्यादा आहेत असं मला वाटतं किंवा मला त्या भाषा येत नाहीत म्हणूनही असेल कदाचित पण त्याला मर्यादा आहेत मला कुठेतरी वाटतं लिट्रेचर किंवा त्याच्यामधलं जे काय संभाषण किंवा अन्य काही गोष्टी आहेत त्या मराठीमध्ये खूपच आहेत साधा श शब्द आपण घेतला तर उच्चार एकच वाटतो पण स स श ष असे त्याचे अनेक उच्चार होतात आणि त्याचे त्याप्रमाणे अर्थ पण खूप आहेत त्यामुळे आणि मराठीमध्ये ळचा वापर केला जातो लचा वापर केला जातो नचा वापर केला जातो णचा वापर केला जातो दंतव्य कंठव्य अशा अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे परिभाषा आणि त्याचं सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि त्या प्रत्येकातनं वेगळा अर्थ निर्माण होतो म्हणजे साधी एक साधं उदाहरणा दाखल एक तुम्हाला मी सांगते की अमुक जागी खूण करा असं आपण म्हणतो बरोबरची खूण किंवा चुकीची खूण अशी खूण करा तर बरेच लोकं म्हणताना म्हणतात खून करा तर खून या शब्दाचा अर्थ कोणाच्या कोणाला तरी मारणं किंवा हत्या करणं असा होतो आणि खूण या शब्दाचा अर्थ बरोबर चूक वगैरे अशा पद्धतीने खूण करा असं आपण म्हणतो तर फक्त एका णचा फरक आहे ण आणि नचा पण तरीसुद्धा तसं बोललं गेलं की त्यातनं अर्थ बदलत जातो म्हणून ते ते शब्द चपखलपणे त्या जागी बसले पाहिजेत ती ती अक्षरं चपखलपणे त्या जागी बसली पाहिजेत तरच त्याचा साज आपण निश्चितपणे अनुभवू शकतो असं मला वाटतं आणि मराठी भाषेला किती किती तऱ्हेने तुम्ही सजवू शकता नटवू शकता बोलू शकता हे अनंतरूपाने तुम्ही मराठी भाषेमध्ये करू शकता या गोष्टी आणि म्हणून मला मराठी भाषा खूप खूप छान वाटते आवडते